सत्तावीस पाच दोन हजार चौदा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव बारा तीन दोन हजार सहा एकोणिस नऊ दोन हजार आठ दहा सहा दोन हजार बावीस